तर मला माझ्या बागेमध्ये फुले आलेले बहरलेले खूपच छान वाटते आनंदी आनंद वाटते फूल उगवलेले इतकं समाधान वाटते खूप मनाला खूप समाधान वाटते सुगंंध दरवळतो खूपच छान वाटते फुले उगवतात ते तेव्हा पाहाताना खूप मनाला छान वाटते कारण मोगरा तर एवढा छान वाटतो मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळीयासी आला असे मला गाणे पण आठवते त्यावरून मला खूपच छान वाटते कारण मला मोगऱ्याचा सु सुगंध खूपच छान असतो दरवळतो घराघरामध्ये देवांना पण छान सुवासिक फुलांचा छान सेज करत असते मी देवाला खूपच छान वाटते मन आनंदून जातं मन भरून जातं की माझ्या घरी एवढे छान छान फुलं आलेले उ उमलते फुलं पाहून खूप छान वाटते कारण ते उमलते फुलं पाहिले की मन खूपच समाधान वाटत असते मला त्यामुळे माझ्या बागेमध्ये फुले उमलले की मी आधी पहिले फुलाला पाहात असते कारण गुलाबाची फुलं वगैरे खूपच छान टवटवीत आकर्षित दिसतात त्यांना पाहून मन मोहून जातं खूपच छान वाटतं मनाला खूप समाधान वाटतं की आपल्या झाडाला फुलं आले किती छान सु दिसतात आपली आपली बाग किती सुंदर दिसते फुलाला पाहूनच मन खूप स समाधान वाटतं की माझ्या घरी फुलाचे झाड एवढे छान आलेले असते शेवंतीचे फुलं खूपच छान वाटतात जाईचे फूल पण खूपच सुंदर वाटते वेल